मराठी भाषा ही सर्वांची मातृभाषा आहे भारतात राहणारे लोक जास्त करून मराठी भाषेचा वापर करतात परंतु आजकाल पहिले शाळांमध्येसुद्धा मराठी मिडीयम असायची पण आता इंग्लिश आणि सेमी इंग्लिश या माध्यमांमुळे मराठीचा कल खूप कमी होत चाललेला आहे मुलं लोकं आपापसामध्ये घरामधेदेखील सुद्धा जास्त मराठीचा वापर करत नाहीत सर्व जणं आता इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये जातात त्या शाळांमध्ये जातात त्यांना जे शिकवलं जातं इंग्लिशमधून ते सगळं घरीपण तसंच अनुकरणात आणतात मराठी भाषा ही क्वचितच बघायला मिळते जास्तकरून तर हिंदी आणि इंग्रजी याच भाषा बोलल्या जातात त्याच्यामुळे मराठी भाषेचा वापर माझ्या मते तरी म्हणजे जसं जसं आपण पुढे जात चाललो आहेत प्रोग्रेस करत चाललो आहे तसं तसं मराठी भाषा ही थोडी थोडी लुप्त होत चालली आहे असं वाटत मा असं मला वाटत आहे ही थोडी खंताची बाब आहे कारण जी आपली मातृभाषा आहे त्यांना आपण कधीच विसरलं नाही पाहिजे कारण दुसऱ्या भाषा आपण बोलतो स्वतःच्या आचरणात आणतो ते रोजच्या रोजच्या कामांमध्ये आपण वापरत असतो परंतु ते तेवढ्यापुरतं असलेलं ठीक आहे प्रत्येक ठिकाणी आपण इंग्रजी किंवा हिंदी बोलतो बोलायलाच पाहिजे असं काही नसतं लँग्वेज नाही मॅटर करत कुठले पण कुठल्या पण ठिकाणी म्हणजे आपण म्हणजे ॲटलीस्ट समोरच्याला समजलं तरी पाहिजे ना की आपण काय बोलतोय नेमकं जर ते समोरच्याला समजणारच नसेल मग ते आपण बोललो दुसऱ्या कोणत्याही लँग्वेजमध्ये मग त्याचं काय फायदाच नाही ना जर लोकांना कळालं तर ते पुढं रिस्पॉन्स करतील जर एक पर्टिक्युलर व्यक्ती जिला मराठी येत नाही आपण इंग्लिशमधून बोलतो आहे तर मग त्याला म्हणजे फायदाच नाही ना जर त्याने रिस्पॉन्स केला तर ठीक आहे नाही तर मग काय आपण करणार ना त्याला आपलं समजणार ना आपल्यांना त्यांचं समजणार त्याच्यामुळे एक अशी पर्टिक्युलर भाषा असलीच पाहिजे स्पेशली मराठी तरी की बबा ती नॉर्मल आहे म्हणजे लोकल लँग्वेज आहे ती प्रत्येकांना येते आजकाल तर आजूबाजूला राहून म्हणा की असं एकमेकांचं ऐकून शेजाऱ्यांचं ऐकून खूप सारे हिंदी लोकंसुद्धा मराठी किती छानपैकी बोलतात त्याच्यामुळे ते म्हणजे होऊन जाते अवगत होऊन जाते कोणती पण भाषा त्याला काय वेगळंच हे करायची गरज नाही पण असं वाटते की मराठीमध्ये जे शिक्षण आता कमी होत चाललं आहे म्हणजे बंदच झालेलं आहे मोस्टली तर मी त्याच्यामुळे असं वाटतं की नाही व्हायला पाहिजे थोडंतरी मराठी असली पाहिजे ना आपण भारतात राहतो आहे मेन मराठीच आपली मातृभाषा आहे तर त्याचं काय कोणी सगळ्यांनी विचार केला पाहिजे